हां बोला ना सर काय म्हणतो हा सर आम्ही दर महिन्याला वृक्षारोपण हे आम्ही करत असतो आणि त्यामार्फत नाही का जनजागृती पण करत असतो लोकांमध्ये जाऊन आणि आत्ताचा आम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे याबाबत देखील आम्ही नाही का हे करत असतो लोकांमध्ये जाऊन कचरा जे प्लॅस्टिकचं योजना कशा कम प्लॅस्टिक कसं कमी वापरावं यासाठी आम्ही खूप हे केलेलं आहे सर हो सर आम्ही दे देणार आहोत सर एम आय डी सीला भेट तिथे आम्ही मुलांना वेगवेगळं प्रशिक्षण देऊन वेगवेगळं म्हणजे कचरा प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून कसं म्हणजे प्रदूषण आपण टाळू शकतो याबाबतीत आम्ही मुलांना माहिती देणार आहोत नाही सर सध्या आम्ही विद्यार्थ्यांकडूनच कचरा हे करून घेणार आहे सर सध्या तर एवढंच चालू आहे कचरा आणि आपलं वृक्षारोपण अजून ऑदर ॲक्टिव्हिटीमध्ये अजून कामाला हे करायचं आहे सर

सर तुम्ही एकदा आपण प्राचार्यांशी चर्चा करून घेऊया याबाबत हो ओके नक्कीच सर थँक्यू सर